नाही मला असं नाही वाटत कारण की भारतात कला आणि कलाकार यांना प्रचंड महत्त्व आहे म्हणजे जे लोककला ललित कला सादरीकरण कला अशा सगळ्याच कलांना महत्त्व दिलं जातं त्यासाठी महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमधल्या वेगवेगळ्या संस्था असतील म्हणजे राज्य संस्था राज्य शासनाच्या संस्था असतील वा काही खाजगी असतील काही अनुदानित अशा संस्था काम करतात आणि जिथे कलाकारांना पुरेसा किंवा कलाकारांना पुरेशा संधी दिली जाते अर्थात आहे ना अनेकांपर्यंत संधी पोहोचत नाही किंवा अनेकांना संधीच शोधता येत नाही हा भाग आहे